थोडंफार शेअर बाजाराबद्दल मला माहिती आहे कारण थोडी माहिती मी थोडे पैसे कमावण्यासाठी घेतलेले होते मग त्यामध्ये बऱ्याचशा कंपन्यांमध्ये पैसे लावून जसा त्यांचा फायदा होईल जसा त्यांना नफा होईल तशा तशा अनुषंगाने आपलाही फायदा इकडं वाढत जातो आपण जेवढे पैसे लावतो त्या अनुषंगाने तसा तसा त्या त्या त्या लेवलला थोडा थोडा फायदा आपल्याला भेटत जातो ज्या कंपनीमध्ये आपण पैसे लावलेले आहेत त्याच्यावर ते अवलंबून असतं की आपण कुठल्या कंपनीमध्ये पैसे लावलेत आपण एखाद्या योग्य कंपनीमध्ये जर पैसे लावलेले असतील तर ती भविष्यात जाऊन प्रगती करते कंपनी आणि त्या कंपनीनं प्रगती केल्यामुळे नंतर त्याचा फायदा आपल्याला देखील होतो असं आहे ते आणि जर त्या कंपनीला तोटा झाला तर तेवढाच तोटा आपल्यालासुद्धा बसतो आपण एक रक्कम त्याला लावतो पण ती रक्कम जर जास्त असेल आणि जर त्या रकमेमध्ये आपल्याला तोटा झाला तर आपल्याला तेवढ्या तेवढ्या रकमेचं नुकसान हे भोगावं लागतं तेवढं नुकसान हे शेअर बाजारात होतं आणि जर फायदा म्हणलं तर त्या कंपनीनं जर प्रगती केली पुढे जाऊन तर आपल्याला तो ते वरचे पैसे आपल्याला भेटतात असं ते शेअर बाजाराचं स्वरूप थोडंफार मला माहीत आहे ते मी तुम्हाला सांगितलं एवढाच भाग आहे तो मग ते झालं त्याबद्दल आणि जर आत्ता डिजिटल ॲप्समुळे भारतातील ट्रेडिंग बदलले आहे तर अर्थातच ते बदललेलं आहे कारण त्यामुळे भरपूरशा लहान मुलांनासुद्धा त्याच्यातलं ज्ञान यायला लागलं आणि लहान वयातच मुलं अधिक हुशार व्हायला लागली आहेत जी मुलं योग्यरीतीने त्याचा योग्य वापर करतात ती मुलं कमी वयातच भरपूरसे पैसे कमवायला लागलेलेसुद्धा आहेत म त्यातलाच हा एक भाग म्हणावा किंवा हा एक त्याचाच भाग म्हणला पाहिजे त्या आधुनिकतेचा डिजिटल ॲप्समुळे किंवा डिजिटल ॲप्सचाच तो भाग म्हणावा लागेल की लहान वयातसुद्धा मुलं कोट्ट्यावधी रुपये आजकाल कमवत आहेत